नमस्कार मी पुनम देशपांडे बोलत आहे माझा कॉल कचरा व्यवस्थापन कंपनीशी लागला आहे ठीक आहे हे बघा आता जाता चालू यामध्ये गणपती आलेले आहेत गणपती येणार आहेत आणि आम्ही त्याचं पहिल्यांदा नियोजन करत आहेत नियोजन करण्यामध्ये आम्ही खूप सारं जे डेकोरेशनपासून गणपती बसवेपर्यंत त्याच्या विसर्जनापर्यंतची पूर्ण तयारी एक मोहीम आखली आहे आणि त्यानुसार आम्ही वागत आहेत परंतु आता आम्हाला असं लक्षात आलं आहेत की आमच्याकडे वर्गणी गोळा करून जे काय आमचं प्लॅनिंग असेल जे काय आमचं नियोजन असेल ते झालेलं आहे परंतु आता आम्हाला एक नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही घेत आहोत परंतु अशा काही गोष्टी आहेत त्याचा वापर होत नाही आहे डेकोरेशनसाठी किंवा सजावटीचं जे काही साहित्य आम्ही आणलं होतं आणि ते वापरून आता काही अशा गोष्टी आहेत त्या डीहायड्रेशन म्हणतात डीहायड्रेशन म्हणजे डीप प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे असे खूप सारे वस्तू आहेत सजावटीच्या खूप साऱ्या वस्तू आहेत शोच्या वस्तू आहेत त्या काही प्रमाणात खराब झालेल्या आहेत किंवा तुटलेल्या आहेत असे समजा खूप सगळा असा कचरा किंवा न वापरण्यात येणाऱ्या या गोष्टी आमच्याकडे आहेत तुम्ही आमच्या लोकेशन आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्याद्वारे शेअर करतो तुम्ही तिथं या आणि जे काय आमचं हे काही जे काही गणपतीसाठी बसवलेलं डेकोरेशनचं साहित्य त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर झालेला आहे कार्पेटचा वापर झालेला आहे कलर्स आहे ते आता उपयोगात नाहीत येणार ते आम्हाला आता लागणारं नाही निरुपयोगी असल्यामुळे ते आम्ही टाकून देत आहोत तर तुम्ही क कृपया तुमचे जे काही कचरा संकलनाच्या जे काही तुमची गाडी असेल ते लावून द्या आम्ही आमच्याकडून व्यवस्थित कचरा टाकतो धन्यवाद